हॅलो मी श्रुती कुलकर्णी बोलते आहे आमच्या सोसायटीमध्ये अचानक आत्ता लाईट गेले आहेत संध्याकाळची वेळ आहे आणि इथ अचानक गेल्यामुळे आम्ही मी जेवण बनवत असताना सगळंच आता अंधार झाला आहे माणसं घरी येण्याची वेळ झाली आहे मुलांना जेवायची भुकेची वेळ आहे आणि नेमकी लाईट गेल्यामुळे आत्ता पूर्ण घरात अंधार झाला आहे का गेली आहे बरं लाईट आत्ता आता तर काही पाऊस नाही काही वारा नाही काही नाही अचानक गेल्यामुळे सगळंच आम्ही डिस्टब झालो आहे अच्छा पण किती वेळात येईल हे आम्हाला अंदाज नाही ना काही त्यामुळे आम्ही एकदम थांबून गेलो एका ठिकाणी आता काय करणार अशा वेळेस

किती वेळ चालणार आहे काम ते सगळं तुमचं सगळ्याच पूर्ण आमच्या अपार्टमेंट पूर्ण बिल्डिंगमधले सगळ्यांचेच लाईट गेले आहेत हो तुम्ही म्हणत आहे माणसं नाही आले अजून पण मग आम्हाला इकडे आम्ही किती वेळ वाट बघायची ना नाही नाही तुम्ही लवकरात लवकर ताबडतोब ते बघा वीज कधी येते आणि आमच्या इकडे प्रॉब्लेम सॉल्व होत नाही तोपर्यंत मुलांची अभ्यासाची वेळ आहे मुलं अभ्यास कसे करणार नाही हॅलो हो तुमचं बरोबर आहे माझं एवढंच म्हणणं आहे की ताबडतोब लाईट आली तर आम्हाला पुढच्या गोष्टींना पटकन आम्हाला आवरता येईल कामं ही संध्याकाळची वेळ आमची कामाची असते आणि नेमकं तुम तुमच्या इथे असं अचानक केव्हाही तुम्ही लाईट घालवतात सगळंच आमचं डिस्टर्ब होऊन जातं घरातलं वातावरण घरात म्हातारी माणसं असतात त्यांनाही खूप अडचणी येतात ना घरामध्ये अंधार झाला की बरं आता आम्ही अर्धवट शिजवलेला स्वयंपाक आहे ते जेवण आम्ही आता कसं परत बनवणार पूर्ण लाईट आल्याशिवाय आम्हाला काहीच करता येणार नाही आता बरं मेणबत्त्या शोधा मेणबत्त्या शोधण्यापासून सुरुवात असते कारण एरवी अशी एव्हाना जात नाही ना संध्याकाळच्या वेळेस आणि जर पावसाळा वगैरे असलं तर आम्ही समजू शकतो की हां बाबा पाऊस येतो आहे तर आपण आधीच पूर्व तयारी करून ठेवतो की नाही मेणबत्त्या आणून ठेवल्या आहे लाईट गेले तर आपल्याला आहे जवळपास आता आम्हाला ती शोधाशोध तिथून सुरुवात करायची परत मेणबत्त्या लावायच्या आणि मगच बाकी स् जेवण स् स्वयंपाक बनवायचा ते बाकी शिजवायचं आणि मग मुलांना आणि घरच्या घरच्यांना वाढायचं हे सगळं आम्हाला अंधारातचं होईल ना आणि बरं किती वेळ वाट बघणार आम्ही अजून वाट पाहून पाहून त्याला लिमिट असतं ना थोडंसं जास्तीत जास्त आम्हाला फार फार तर आम्ही दिवे लाऊन करू शकतो पण अंधारात पॉसिबल नाही होत ना या सगळ्या गोष्टी तुमची माणसं आले की तुम्ही ताबडतोब काम सुरू करा ओके नाही नाही पण मला एकच म्हणायचं आहे की जर तुम्ही दुसरा काय ऑप्शन पर्याय असेल तर तो बघा आणि लवकरात लवकर काम सुरू करा कारण की तुमचं काम सुरू झालं तर आम्हाला इकडे हां हूश वाटेल की नाही बाबा दहा मिनटात लाईट येईल असं बरोबर नाही नाही नाही तुम्ही ते बघा काय होतं आहे त्या नि तसं आणि आम्हाला ते तसं कळवा आम्ही परत दहा मिनटात फोन करू लाईट नाही आले तर कारण की त्याशिवाय आम्ही पूर्णच अडकून जातो एका ठिकाणी बसून राहणं शक्य नाही ना ही कामाची वेळ असते आमची बायांची घरात दिवसभर बाकीचे कामं झाल्यानंतर संध्याकाळची ही कामाची वेळ असते आणि घाईच्या वेळेतच लाईट गेले म्हणजे मग आता पूर्णच अडचणी निर्माण होऊन जातात ना बरं मुलं लहान आहेत पळापळी करतात पडले धडले अंधाराचं कुठे उपाधी करून घ्यायची हो बरोबर आहे तुमचं तुम्ही स्वत नाही करत आहात तुमचे माणसं येणार आहे मान्य आहे मला पण आम्ही पण काय करणार ना बरं आणि आजूबाजूलाही विचारलं सगळ्यांना सगळ्यांचेच लाईट एकसाथ गेले आहेत त्यामुळे अजून परिस्थिती जास्त गंभीर झाली बरं बाहेरही अंधार आहे तर बाहेर पडू शकत नाही हो हो मान्य आहे मान्य आहे पण मग आता आम्ही आम्ही तरी काय करणार ना आम्हाला आम्हाला दुसरा पर्यायच नाही आहे आणि काही वारा वादळ पाऊस नाही काही नाही हिवाळ्याचे दिवस आहे हिवाळ्याच्या दिवसात कशी ओ लाईट जाते हो तुम्ही म्हणत आहे ते तिथले डी पीच खराब झाली आहे मान्य आहे तिथले वायरच तुटली सर्व मान्य आहे पण जर तुम्ही पटापट कामाला सुरवात केली तर ते लवकर होईल ना आम्ही इथे खूप वेळ खोळंबलो आहोत अचानक सर्व ह्या गोष्टी घडल्या की मग असंच होतं अहो तुम्हाला त्याची आ आयडिया नसणार आहे पण आम्हाला घरातल्या बायांना हे सगळं फेस करावंच लागतं हो हो नाही नाही हे शक्यच नाही तुम्ही आम्हाला अर्धा एक तास असं वेळ देऊच नका तुम्ही आम्हाला राईट टाईम सांगा की कधी लाईट येणार आहे एवढं आम्हाला तुम्ही सांगा माझा नवरा तर त्याचं आता कामाची वेळ असते बरं तो आता वर्क फ्रॉम होम घेतल्यामुळे त्याला तर नवऱ्याला आता काम तो कसं करणार ना मीटिंग असतात कॉल असतात हो हो तुमचं सर्व बरोबर आहे आमचं पण बरोबर आहे आमच्या पण तुम्ही समजून घ्या ना गोष्टी नाही तुम्ही तुम्ही चिडूच नका आमच्यावर तुमची चूक तुमचीच चूक आहे आमची चूक नाही आहे तुम्ही आम्ही आवाज वाढवणार आम्ही चिडत नाही आम्ही आवाज वाढवून पण बोलत नाही तुमच्याशी ते तुम्हाला कळायला हवं हे अचानक ह्या गोष्टी घडल्या म्हणून आम्ही बोलतो आहे म्हणून आमची तक्रार आहे नाही तर आम्ही कधी काही असं हे करतो का आम्ही चिडतो का का तक्रार करतो का अचानक लाईट गेल्यामुळे आम्हाला आम्ही खोळंबलो आहोत नाही ओ नाही नाही तुम्ही लवकर ताबडतोब सुरुवात करा म्हणजे आम्ही आमच्या कामाला मोकळे बरं बरं बरं तरी साधारण अजून किती वेळ तुम्ही आम्हाला साधारण ना वेळ सांगा नाही आले तर म मी परत फोन करेल तुम्हाला कारण की जेवण शिजवायचं आहे अर्धवट अर्धवट जेवण आहे भात अर्धवट शिजला आहे भाजीला फोडणी कशी घालणार अंधारात चुकून मिठाच्या ऐवजी साखरच्या ऐवजी एकमेकांना वेगळंच काहीतरी आम्ही फोडणी देऊन बसलो तर घरातले काय जेवणार बरं पोरांचं वेगळाच गोंधळ मा माजला आहे पोरांनी इकडे हो हो हो हो हो हो चालेल चालेल नाही नाही आम्ही वेळ घेत नाही तुमचा तुम्ही असंही कुठे काम करत आहे तुमचे माणसं बोलवा ना पहिले तुम्ही तु तुमची माणसं आल्याशिवाय तुम्ही कामं कशी सुरुवात करणार ताबडतोब आम्हाला तर आम्हाला तर ताबडतोबच लाईट हवी आहे तुमचं म्हणणं आहे नेहमीसारखं तुम्ही एकच सांगत आहे की ताबडतोब लाईट येईल वाट बघा वगैरे नाही नाही आम्हाला आता हवीच आहे लाईट पण तुम्ही फक्त तसं कळवा की हां हां बाबा की दहा मिनटात नक्की होईल बरं का पंधरा मिनटात नक्की होईल तर थोडं फास्ट करा ना हो हो हो हो आमच्या इथे पी एन टी कॉलनीमध्ये पूर्णच सगळीच गेली आहे हो हो पी एन टी कॉलनी म्हणजे आपलं जुनं कमिश्नर ऑफिस आहे ना त्या साईडला हो हो ओके ओके चालेल चालेल लवकरात लवकर कळवा आणि काम सुरू झालं की आम्हाला म्हणजे तसं आम्हाला हुश होईल की हां आता येईल दहा मिनटात लाईन त्या तशा दृष्टीने आम्ही पुढचं करू सगळं आयोजन कामाचं हो हो चालेल चालेल